पशुपालनामध्ये शेतकऱ्यांना ज्या काही महत्त्वाच्या सामान्य अडचणी येतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे त्या प्राण्यांची निगा राखणं हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि ती निगा जर राखायची असेल तर मला वाटतं सर्वात प्रथम दर आठ दिवसांनी किंवा सात दिवसांनी ते जे पशू असतील त्या पशुंची स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं त्यांची साफसफाई करणं खूप गरजेचं असतं अलीकडच्या काळामध्ये आपण गोठा पाहतो गोठ्याचं सेनकूर वगैरे सर्व काही गोष्टी आपण साफ करतो पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पशू आहेत त्या पशूंना आठ दिवसातून एकदा व्यवस्थित आंघोळ घालून त्याच्या त्यांच्या त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे डोस देऊन जर काम केलं तर मला वाटतं याच्यात ज्या अडचणी आहे या सामान्य अडचणी जे आहे त्या पूर्ण होतील असं मला वाटतं माझं असं मत आहे याच्यावर जर आणखीन जर रेमेडी जर करायची झाली तर दर आठ दिवसांनी एकदा तरी तो जो पशू असेल त्या पशुची वैद्यकीय चाचणी करणं गरजेचं असतं आणि त्याच्यावरती जर काही प्रमाणात जर आजार होत असतील तर त्या आजाराचं निराकरण करणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं असं मला वाटतं जर आम्ही काही दिवस जर दूर राहिलो असेल तर त्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी आम्हाला काही नोकर क काही गडी माणसं त्या ठिकाणी ठेवावं लागतात आणि त्यांनी ती काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण त्यांना वेळेवर पाणी देणं वेरेव वेळेवरती चारा खाऊ घालणं ह्या जर गोष्टी जर केल्या तर निश्चित त्याचा फायदा होतो पण सर्वात महत्त्वाचा प्राण्यांच्या बाबतीत मला जो एक वाईट घटनांचा जो अनुभव आला आहे तो असा आला आहे की पशू जेव्हा बाहेर एखाद्या शेतामध्ये सडकून दिला जातो वावरात चरत असतो किंवा खात असतो आणि त्यावेळेस कळत नकळत जर समजा दुसरा एखाद्या प्राण्यांकडनं त्याच्यावर जर हल्ला झाला असेल आणि ते जर समजा शेतकऱ्यांच्या लक्षात आलं नाही किंवा आपल्या लक्षात आलं नाही तर यदाकदाचित तो पशू जो असतो तो दगावू शकतो आणि हा अनुभव मी स्वतः अनुभवलेला आहे कारण आमच्याकडे जो पशू होता तो बैल होता तो बैल शेतात चरत असताना त्याला एक साप चावला आणि ते कोणाच्या लक्षात न आल्यामुळे त्याचं दुर्दैवी निधन झालं यदाकदाचित तर ते लक्षात आलं असतं तर त्याच्यावर ते उपचार करून निश्चितच आपण त्याला वाचू शकलो असतो म्हणजे असे चांगले आणि वाईट अनुभव हे पशुपालनामध्ये शेतकऱ्यांना येत असतात असं मला वाटतं